यवतमाळ जिल्ह्यात जिल्ह्यात प्रामुख्याने जाती आणि भाषिक गट यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास यवतमाळ जिल्हा हा बहुतांश बंजाराभाषिक जिल्हा म्हणून ओळखला जातो बंजारा गटासोबतच आदिवासी अं सुद्धा मोठ्या प्रमाणात वे राहतात या समूहात एकमेकाबद्दल संवाद आणि सुसंस्कृती निशी राहतात एकोप्याने राहतात आणि आमच्या जिल्ह्यात आजूबाजूला भाषा बदल बदलत नाही असे मला वाटते